जर आपण वेगवेगळे प्रदर्शन बघितले तर त्यात सक्सेसफुल व नवनवीन कसे आपण शेतीमे प्रयोग करू शकतो किंवा नवनवीन आपण कोणत्या प्रकारच्या लागवडी करू शकतो व दोन दोन पिके मिळून कसं एक आपण रोप तयार करू शकतो ह्या नवनवीन टेक्निक्स हे आपल्याला प्रदर्शनामध्ये बघायला भेटतात जसं की आपण एक सपोज आपण एखादं पीक घेऊ जसं की बाजरी हे एक पीक झालं

वेगवेगळ्या व्हरायटीज पण असतं ना तर बाजरीमध्ये एक म्हणजे दोन व्हरायटी घेऊन आपण दोन्ही ब व्हरायटी कंबाईन करून एक व्हरायटी कशी तयार करू शकतो हे आपल्याला उत्पादनामध्ये कळेल म्हणजे ए आणि बी ए प्लस बी ह्या दोन्ही व्हरायटी आपण एकत्र करून सी व्हरायटी कशी तयार करू शकतो हे आपल्याला प्रदर्शनामध्ये करते म्हणजे एमधे जर उंच जास्त उंची जास्त वाढत असेल झाडाची आणि ग्रोथ चांगली होत असेल तसं बीमध्ये फळ जास्त लागतं पण त्याची हाईट छोटी राहते तर हे दोन्ही कंबाईन करून सी जी जात बनते किंवा सी जे उत्पादन आपण नवीन तयार फॉर्म करतो आहे तर त्यात त्याची हाईट पण जास्त असेल आणि त्याला उत्पादन पण चांगलं येईल भरपूर फळ येईल तर हे आहे कंबाईन म्हणजे एक नवीन शोध केलेला अशा यामुळे आपण जे प्रदर्शन करतो त्यात हे सक्सेसफुल ठरतं व या प्रदर्शनामुळे आपण ते शेतकऱ्यांपर्यंत कसं नेतो हे त्यावरून समजते